भेट देत असलेली ग्रंथालय हे हे बाजीराव साखरे आहे त्या ग्रंथालयामध्ये सगळ्या प्रकारच्या पुस्तक उपलब्ध आहेत जसं वैज्ञानिक कादंबऱ्या रस्य रहस्यमय कादंबऱ्या वैज्ञानिक पुस्तक शिक्षणाच्या पुस्तक आणि वेगवेगळ्या अशा पुस्तक त्यामध्ये आहेत माझी वैयक्तिक लाकबरी माझ्या घरी आहे मी थोड्याफार मला पुस्तक वाचण्याचे शौक असल्यामुळे मी माझ्या घरी पुस्तकाचा साठा ठेवतो जसं मं माझ्याकडे गबन सेवादल निर्मला यासारख्या उपन्यास आणि आहेत आणि त्याचबरोबर रहस्य आहे किंवा अंतरं अंतर्मन की कथा यांसारखे मनाला द् मोटिवेशन देण्याऱ्या पुस्तक पण आहेत र गीता गीतारहस्य यासारख्या पण पुस्तक माझ्याकडे आहेत मी माझ्या लायब्र व ग्रंथालयाची कल्पना ही माझ्या लायब्ररीमध्ये सगळ्याच प्रकारच्या पुस्तक असायला हवे असे मला वाटते